भारत महाराष्ट्र मुंबई सातारा दहिवडी माण तालुका कराड सातारा सिटी आरेवारे आरेदरे शिरगांव दापोली रत्नागिरी परटवणे नंतर नवी मुंबई पुणे कोल्हापूर पाकिस्तान नेपाळ श्रीलंका ऑस्ट्रेलिया नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अंटार्टिका नंतर केरळ जम्मू काश्मीर तमिळनाडू तेलंगणा